नमस्कार मला कॅब नोंदवायची होती मी सातारा इथून बोलतो आहे आता मी सातारा इतंथं पोवई नाका या ठिकाणवरती तर मला पुणे येते जाण्यासाठी कॅब नोंदवायची होती तर मला कॅब मिळू शकेल का मला संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोहोचायचं आहे त्या दृष्टीने चार वाजता इथून हलायचं आहे तरी कृपया आपल्या उपलब्ध असलेल्या कॅबची मला माहिती कळवावी तुम्ही ती मला कळवू शकता का ठीक आहे कृपया मला मार्गदर्शन करा आणि कळवा ही विनंती वॉट्सअप करा माहिती ठीक आहे